हॅलो राजश्री डोंगरे बोलत आहेत ना बोला मी एक विकास बँकमधनं बोलत आहे तुमचं आमच्या बँकेवर लोन होतं आहे तुम्ही परतफेड नाही केली आहे का बरं बरं ठीक आहे तो काही प्रॉब्लेम नाही पण कसं तुम्ही इस्टॉलमेंट बाऊन्स केल्याबद्दल तुम्हाला चार्जेस बसणार आहे मॅडम पण तुम्ही इस्टॉलमेंट का नाही भरली बरं बरं आणि इंस्टॉलमेंट तुम्ही कॅशद्वारा करता की ऑनलाईन पेमेंट करता मॅडम बरं किती दिवसात करणार आहे मॅडम बरं ठीक आहे ते काई विषय नाही पण कसं तुमच्यावर चार्ज बसला आहे एक हजार अंशी रुपये तो चार्ज आधी तुम्हाला भरावं लागणार आहे मॅडम बरं ठीक आहे ना पण कसं हे इनस्टॉलमेंट बाऊन्स केल्यानंतर तुम्ही तुमचा रेकॉर्ड बेकार करत आहे त्याने त्याबद्दल सांगत आहे मी की जे आमचे चार् बँकेचे चार्ज बसले आहे ते तुम्ही लवकरात लवकर भरण्याची कोशिश करा नाही तर आमचे मेंबर काही घरी आलेले होते पण तुम्ही काही मिळालं नाही घरी म्हणून त्याबद्दल कॉल केला आहे हा कॉल रेकॉर्ड केलेला जात आहे बँकेला नाही नाही तसा काही विषय नाही पण तुम्हाला बाऊंस झालेली इस्टॉलमेंटची जे बसलेले चार्ज ते वगैरे भरावं लागणार आहे ते भरल्यानंतर तुमचा रेकॉर्ड वगैरे छानच राहील असं काही विषय नाही पण आमचे कस्टमर तुमच्या घरी आलेले होते तुम्ही घरी नसल्यामुळे मी कॉल केला आहे तुम्हाला हा मग तुम्ही करणारी इनस्टॉलमेंट तुम्ही ऑनलाईन करणार आहे की कॅशद्वारे करणार आहे बरं ठीक आहे चार्ज पकडून असं इन्स्टॉलमेंट पकडून तुम्ही ऑनलाईन फोन करून ते पे करून टाका मग आम्हाला आणि उशीर काही करू नका नाही तर आणखी चार्ज बरं व्याज वाढेल आणि तुमच्यावर कर्ज जा जास्त दिसणार आहे बरं बरं त्यानंतर ठीक आहे धन्यवाद आमचा कॉल उचलल्याबद्दल आम्हाला टाईम दिल्याबद्दल